हॅलो हो मी प्रथमेश भाजीवाला बोलतो बोला तुम्ही कोण अच्छा

मॅम आपल्याकडे चवळी वांगे मेथी गवार मुंगफल्ली चवळीच्या शेंगा

चवळी आहे पन्नास रुपये किलो मुंगफल्ली आहे ऐंशी रुपये किलो

हो मॅडम वांगे तीस रुपये किलो आहेत

अच्छा अच्छा ओके हो मॅम टमाटर आहेत चाळीस रुपये किलो टमाटर एक किलो आणखी काही कोथिंबीर कोथिंबीर मिरच्या हो हिरव्या मिरच्या आहेत लाल मिरच्या पण आहेत हिरव्या मिरच्या ठीक आहे चालेल हं हं मॅडम तुमचे टोटल झाले तीनशे साठ रुपये मॅडम वीस रुपये डिस्काउंट देऊ शकतो वीस वीस रुपये डिश डिस्काउंट देऊ शकतो मॅम त्याच्या जास्त नाही हो हो हो तसं तुम्हाला संध्याकाळपर्यंत भाजीपाला भेटून जाणार तुम्हाला काय होम डिलेव्हरी हवी आहे अच्छा तुम्हाला हं हं ठीक आहे चालेल होम डिलेव्हरी होऊन जाणार तुमचा पत्ता पाठवून द्या मला मी होम डिलेव्हरी करून देणार हं हं ठीक आहे चालेल चालेल

ठीक आहे चालेल संध्याकाळपर्यंत येऊन जाणार मॅडम फ्रेशच राहणार आमच्याकडं ठीक आहे चला संध्याकाळपर्यंत भाजीपाला येऊन जाईल धन्यवाद